आपल्या वैग्या वैग्यानिकांना असा काही माहीत पडलं नाही आहे आतापर्यंत का कोणत्या ग्रहांवरती विश्वातील कोणत्याही इथे एलियन्स आहे म्हणून पण आपल्या सी सी टी व्ही कितीकदा असे बघितला आला आहे जिथे एलियन्स आले आहे आपल्या सी सी टी व्हीत आहे इतके सारे एलियन्स कॅप्चर झाले आहे पण आजपर्यंत कोणालाही माहीत नाही आहे का म्हणजे एलियन्स आहे का नाही आहे म्हणून